आमच्या गावामध्ये सिंचनपद्धतीने शेती केली जाते आणि इकडं पाण्याची जे कमतरता नसल्यामुळे आमच्या गावाच्या शेजारून नदी जाते पूर्णा नदी त्यामुळे आम्हाला खूप चांगलं प्रकारे प्रमाणात पाणी मिळतं असंच माझं मि आमच्या शतामध्ये विहीर असल्यामुळे आम्ही जवळपास सगळीच शेती ही सिंचनपद्धतीने करतो काहीतरी किंचित शेती आम्ही ही खरीप पद्धतीने करतो प सिंचनपद्धतीने शेतीमध्ये आम्ही ऊस ज्वारी गहू असे सि सिंचन पद्धतीने घेतो सिंचन पद्धती दोन प्रकार असतात एक ठिबक सिंचन आणि कुठल ब तर त ठाऊक सिंचन काहीतरी असतं ठिबक तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन तुषार सिंचनामध्ये तुषार लावून पाणी दिलं असतो दिला जातो आणि ठिबक सिंचनामध्ये मोटरने पाईप लावून पूर्ण जमिनीमध्ये असं त्याला कारणांनी पाणी सोडलं असतो ठिबक किंवा तुषार कोणत्याही सिंचन पद्धतीने शेती केली तर न ते जमीन खूप चांगल्या प्रकारे येतो